हॅलो हाय मॅम ॲक्च्युली मॅम माझं मॅरीड आहे चार हां मॅम माझी मॅरीड आहे म्हटलं चार मेला

ओके मॅम मी हे विचारत आहे ॲक्च्युली म्हणजे लॉन वगैरे घ्यायचं आहे तर रेंट वगैरे कसं लागेल आणि जेवणाचं पण

नाही करायचं आहे आणि जेवणाचं पण बघायचं आहे जी मॅम तर मॅम आपल्या याच्यामध्ये कुठं लॉन वगैरे कुठं चांगलं वगैरे आहे का इथे अच्छा अच्छा अच्छा अच्छा तरी मॅम पाचशे लोकांचा प्रोग्राम आहे हां मॅम आणि मॅम जेवणाचं वगैरे कसं कॅट्रस वगैरेचं अच्छा तुमच्याकडून म्हणजे थालीच्या हिशेबाने राहते ठीक आहे ना मॅम चालेल ना तरी पण थालीच्या हिशेबाने राहते की कसं राहते

ठीक आहे ना मॅम चालेल ना आणि मग मी जेवणाचं म्हणजे असं थालीच्या हिशोबानं राहते की कसं राहते त्यांचं ओके पर प्लेट म्हणजे कितीला जाईल एक नॉर्मली साधी प्लेट म्हणजे वरण भात पोळी भाजी आणि दोन स्वीट दोन भाज्या

अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ना मॅम चालेल ना मी तुम्हाला सांगेल बट काय प्रॉब्लेम नाही ओके ओके मॅम चालेल ना चालेल ओके चालेल ठीक आहे मॅम थँक्यू